आमच्या परिसरामध्ये तेर हे ठिकाण आहे जिथे संत गुरोबाकाकांचे मंदिर आहे त्यानंतर तिथे म्युझियम आहे तेरची ओळख अशी आहे की रोम सोबत व्यापार चालायचा तेरमधून हे महत्त्वाचे ठिकाण होते त्याच प्रमाणे आई तुळजा भवानीचे महाराष्ट्राचे कुलस्वामीनी आई तुळजा भवानीचे मंदिर आमच्या इथून एकवीस किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर रामलिंग हे ठिकाण आहे जिथे राम वनवासात असताना आले होते आणि त्यांनी सीतेसाठी बाण मारलं वगैरे अशा त्याच्या बऱ्याच कहानी प्रचलित आहेत आम्ही दर वर्षातून एकदा किंवा महिन्यातून एकदा किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणाला भेट देत असतो